दिवसाचा जो उरलेला वेळ आहे दैनंदिन कामकाजातला उरलेला वेळ किंवा संध्याकाळचा अर्धा पाऊण तास वेळ आम्ही या गीत गायन या छंदासाठी घालवतो गाणी शिकण्याचा प्रश्न येत नाही गाणी मुखोद्गत आहेत बरीचशी कारण आम्ही पारंपरिक गोंधळ जागरणाच्या कार्यक्रम करत असल्यामुळे आम्ही तासनतास आणि रात्रभर गाणी म्हणू शकतो एवढा संग्रह आमच्याकडे आहे आणि पाठांतराचं म्हणाल पाच दिवसातून किती वेळ गाणी गाण्याचं म्हणाल तर गुणगुणणे नेहमीच असतं पण रोज संध्याकाळचा एक अर्धापाऊण तास वेळ हा गाण्यासाठी देता येतो ज्या वेळेस वेळ असेल सुट्टीचा दिवस असेल तर दैनंदिन कामकाजातून अगदी चारचार पाचपाच ताससुद्धा आपण गीताची मैफल येच्यात करू शकतो त्यात्या कालावधीनुसार हार्मोनियम सुरुवात देत ताल वाद्य एकत्रित घेऊन अशा प्रकारची गाणी आम्ही एकत्रित म्हणतो दिवसातला अधिकाधिक वेळ मी ह्या छंदासाठी देतोच त्याचबरोबर साधारण जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हे पाच महिने पारंपरिक गोंधळ जागरणाचे कार्यक्रम चालतात या कालावधीत लोकगीतं आणि गोंधळ गीतं हे प्रामुख्याने गावागावातील खेड्यापाड्यांमध्ये म्हणण्याचा आम्हाला योग येतो स्टेज परफॉर्मन्स करण्याचा योग येतो महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमातून अनेक वेळा स्टेज परफॉर्मन्स करता येतो त्या वेळी मोठ्ठ्या मॉब असतो दिवसातून गाणी म्हणण्याचा प्रश्नच येत नाही दररोज एवढे कार्यक्रम होत असतात त्या कार्यक्रमातून दरोजच्या दररोज तेच्या रिहर्सलच होत असते आणि त्यामुळे अधिक गाणं खुलतं फुलतं लोकांना भावतं आणि त्यातून लोक अजून त्यातून एन्जॉय करतात आनंद घेतात खरं म्हणजे गाण्याला दिला जाणारा वेळ वेळेपेक्षा त्यातून घेतला जाणारा आनंद आहे तो फार महत्त्वाचा आहे विर विरंगुळा म्हणून किंवा दिवसभरातून थकूनभागून आल्याच्यानंतर एक दोनचार गाणी म्हणल्याच्यानंतर जो आनंद मिळतो जो श्रम परिहार होतो तो खऱ्या अर्थानं फार आनंद देणारा होतो असं म्हणता येईल अनेक वेळा असं होतं की कार्यक्रम जर नसतील तर घरामध्येच आपण हार्मोनियम काढून दोनचार गाणी म्हणतो आणि मग आनंद घेतो लोकं वेगळे छंद जोपासतात वेगळे व्यसनं करतात तर गीत गायन हे आमचं व्यसन म्हणलात तरी हरकत नाही यातूनच आम्हाला मोठे आनंद मिळतो किंबहुना ऊर्जा मिळते चेहऱ्यावर आनंदाचे भाव येतात आनंदाची देवाणघेवाण केला जाणारा हा गीत गायनाचा कार्यक्रम लोकांना आवडतो त्यातल्या त्यात लोकगीतं यांची आवड लोकांमध्ये फार मोठी असते आणि त्यातून उत्तम प्रकारचा प्रबोधन लोकांना होतं म्हणून गीत गायनामध्ये लोकगीतांचा अंतर्भाव आम्ही मोठ्या प्रमाणावर करत असतो आणि ते लोकांना आवडतात कारण ती आपल्या शैलीची आपली संस्कृती जोपासणारी असतात ग्रामीण ढंगाची असतात ग्रामीण बाजाची असतात म्हणून लोकांना ती मनालापर्यंत पोचतात मनापर्यंत रुजतात आवडतात असं वाटतं आहे आज बऱ्यापैकी भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये लोकसंगीताची मोठी परंपरा आहे देवीची गाणी गोंधळ गाणी कीर्तन भजन अशा लोकगीतांमधून भारुड गवळण अभंग संत तुकाराम महाराजांचे अभंग ह्या सगळ्या गाण्यातून आनंदच मिळतो गाणी शिकण्याचा प्रश्नच येत नाही एवढं एवढी गाणी म्हणून म्हणून मुखोद्गत झालेली आहेत पाठांतर झालेले आहे कराओके ट्रॅकवर गाणी म्हणणं असेल स्वतंत्र मुझिक हार्मोनियम लावून गाणं म्हणणं असेल यातून आनंद घेता येतो मग हिंदी मराठी गीतंसुद्धा म्हणता येतात त्याच्यामध्ये अगदी जुनी जी पारंपरिक गाणी आहेत जात्यावरच्या ओव्या असतील किंवा कीर्तनकाराचं ते कीर्तन असेल तसं लता मंगेशकरची गाणी सुरेश वाडकरांची गाणी किशोर कुमारांची गाणी ही गाणी फक्त ऐकत नाही तर लोकांना पुन्हापुन्हा ऐकवावीत किंवा ऐकून आनंद मिळावा अशा प्रकारची गाणी आहेत म्हणून गाण्याला वेळ देण्याचा प्रश्नच येत नाही जेवढा वेळ ऊ उपलब्ध आहे उरलेला जो वेळ आहे तो वेळ सगळा आम्ही गाण्यासाठी देतो कारण इतर कोणत्याही छंदापेक्षा गाण्यातून एक वेगळी ऊर्जा मिळते वेगळी अनुभूती मिळते त्यातून फ्रेश होऊन आम्ही नवीन मुक्कामाला लागतो ही ऊर्जा आमच्या आयुष्यभर आम्हाला पुरते आणि त्यातून गायना गायनाचा आनंद छंद जोपासता येतो आमच्या गीत गायनामध्ये लोकसंगीताचा अंतर्भाव मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे देवीची तुळजा भवानीची गाणी देवीची खंडोबाची गाणी त्याचबरोबर गोंधळ जागरणाची गाणी प्रामुख्याने आम्ही त्या त्यामध्ये घेतो आणि त्यातून आनंद अधिकाधिक मिळवण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच वेळा ही गाणी लोक गुणगुणतात पुटपुटतात रेकॉर्डवर त्या ऐकतात आणि आम्हीच म्हणल्याच्यानंतर पुन्हा त्यामध्ये सहभागी होतात यातून आम्हाला आनंद मिळतो